मला आठवतं जेव्हा मी शाळेत होतो त्यावेळी आम्हाला एक वेगळा विषय असायचा कार्यानुभव म्हणून तर त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या म्हणजे अगदी होडी करण्यापासून ते बाहुल्या करण्यापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला शिक्षकांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून आम्हाला शिकवल्या जायच्या त्याच्यामध्ये मजा असायची खूप चांगल्या प्रकारे आम्ही ते करण्याचा प्रयत्न करायचो मला जेवढं आठवते लहानपणीचं त्यावेळी मला असं आठवत आहे की आम्ही एकदा नवीन बोट करायला शिकवलेलो आणि नुकतच आमचा पाऊस वगैरे सुरू झालेला तर एक नवीन प्रकारची बोट आम्ही तयार करत होतो की ज्याच्यामध्ये काही कल्ले असतील एक्स्ट्राचे तर असा वापर करून आम्ही त्या डबक्यात जाऊन सोडायचं असा आमचा विचार चालू होता आणि नेमकं त्याचवेळी आमचे एक शिक्षक आले त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आज पाऊस लव पड खूप मोठा पाऊस पडणार आहे त्यामुळे तुम्हाला खूप लवकर घरी सोडणार आहे तर आमची शाळेत अशी लवकर सुटली खरी परंतु आमच्या हातातच नवीन नवीन तयार केलेल्या होड्या वगैरे होत्या त्यामुळे त्या होड्या घेऊन आम्ही ग्राउंडवरती गेलो आणि खरंच खूप मोठा पाऊस झाला आम्ही सगळी मुलं एकत्र भिजत होतो आणि सगळं त्या ग्राऊंडमध्ये पाणी साचलेलं तर त्या प्रत्येकाच्या होड्या त्या ग्राउंडमध्ये आम्ही सोडलेल्या मला अजून आठवतो तो क्षण की एक साठ सत्तर लहान लहान मुलं होती जी चड्डीवरती वगैरे पावसामध्ये खेळत डबक्यामध्ये उड्या मारत एकत्र आलेली सगळीजण आणि सगळीजण आपापली होडी घेऊन पळत होती काही पडत होती आंघोळ करत होती त्याच पाण्यामध्ये तर मजा असायची त्या काळामध्ये त्याच्यानंतर आईनं घातलेले धपा धपाटे पण मला आठवतात पण तो क्षण माझ्यासाठी खूप सुंदर होता कारण त्याच्यानंतर आयुष्यात कधी असं अनुभवताच नाही आलं की आपण होडी घेऊन पाऊस पडतो आहे म्हणून बाहेर गेलो आहे किंवा आपली होडी आपण डबक्यात सोडली आणि त्याच्याकडे तासनतास आपण बघत बसतो आहे असं काही झालंच नाही शाळा मधील जे काही आठवणी होत्या त्यातील महत्त्वाचे आठवण मला वाटते की होडी रिलेटेड आणि पावसाच्या साठीच होती त्यावेळी असं व्हायचं की पावसामध्ये चालत आल्यानंतर आमचा पांढरा कलरचा युनिफॉर्म असायचा तर तो पूर्ण चिखलाने भरून जायचा आमच्यातली काही मुलं होती की जी सायकलवरून वगैरे शाळेत यायची तर त्यांच्याही पाठीमागे असं पूर्ण चिखल वगैरे उडलेला असायचा मग आम्ही एकमेकाच्या पाठीवरची घाण दूर करण्यासाठी म्हणून पाणी ओतायचो किंवा कोणत्यातरी कागदाने पुसून काढायचो अशा बऱ्याचशा गोष्टी करत राहिलो त्याच पद्धतीने आमचा एक मित्र होता जो ओरिगामी नुकताच शिकून आलेला तर जापनीज पद्धतीच्या ओरीगामी कला तो आम्हाला करून दाखवायचा आणि आम्हालाही ते काहीतरी करावसं असं वाटायचं तो मोर वगैरे करून दाखवायचा आम्ही पण प्रयत्न करायचो पण आमचा नेहमी कावळा व्हायचा किंवा काहीतरी वेगळंच व्हायचं काहीतरी कळत नव्हतं नेमकं आम्ही काय करतो आहे वगैरे तर बऱ्याचशा गोष्टी असायच्या त्याच्यानंतर आम्ही अशा आमच्या बाल्कनीमधून आम्ही माझा भाऊ आणि मी लहानपणी अशा काही गोष्टी सोडायचे की जे फिरत खाली जातील तर आम्हाला ती वाटायचं की आम्ही खूप चांगली हस्तकला करतो आहे पण नंतर कळलं की ती वाऱ्याचा उपयोग असायचा त्याच पद्धतीनं आम्ही विमान बनवायला शिकलेलो लहानपणी वेगवेगळ्या प्रकारचे विमान बनवायचो आम्ही दोन तीन चार कागद आम्ही लावून वेगवेळ्या प्रकारचे वेगवेगळे कलर्सचे आम्ही विमान बनवायचो आणि एकमेकाच्या अंगावरती वगैरे फेकायचो त्यावेळी मजा करायचो हस्तकला बालपण शाळा आठवणी या सगळ्या गोष्टी एकमेकांशी खूप जास्त जवळचे आणि रिलेटेड आहेत आणि शिक्षक सुद्धा तितक्याच मेहनतीनं तितक्याच आवडीनं आमच्यामध्ये सामिल व्हायचे आम्हाला मदत करायचे